महाराष्ट्रात वेगवेगळे समुदाय इथं राहतात आणि विशेषतः विदर्भाचा मी उल्लेख करतो आहे तर आताच म्हटल्याप्रमाणे माडिया गोंड कोलाम यांचा पोशाख अतिशय त्रोटक असतो अर्ध्या कपड्यामध्ये पुरुष कमरेभोवती छोटंसं कापड असते वरते एखादी बंडी असली किंवा नसली तरी ते त्याच त्या अवस्थेमध्ये राहतात स्त्रियांच्या बाबतीत बोलणं झालं तर तसं म्हटलं तर अंग फक्त स्तन झाकले जातील एवढंच ते चोळीचा भाग असतो आहे नंतर खाली कमरेभोवती गुंडाळलं एक छोटंसं कापड लुगडं तेही कमरेच्या वर किंवा टोंगण्याच्या वर असा त्यांचा तो पेहराव असतो आहे आणि त्याच्याही ते शोभिवंत नंतर त्यांचे केसाला अडकवलेल्या दागिने आणि वेगवेगळे सुशोभित असणारे त्यांच्याकडे असलेलं ते काय म्हणूया आपण दागिनेच म्हणूया आमच्याकडला शेतकरी हा आताही धोतर कमीज किंवा बंडी या पेहरावमध्ये तुम्हाला दिसत आहे तर शेतकऱ्यांच्या ज्या स्त्री आहे शेतकरी त्या नऊवारी साडी किंवा लुगडे ज्याला म्हणतो आपण ते अगदी पूर्ण पायघोळपर्यंत असतात आहे पूर्ण शरीर झाकलेल्या अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्यांचा पेहराव दिसतो आहे आपल्याला आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये विशेषतः बंजारा समाज बहुसंख्य असल्यामुळे त्यांचा एक ते विशेष असा एक स्वतःचा काय म्हटलं पोशाख आहेत वरती म्हणजे स्तनावर किंवा वरच्या आपण शरीरावर म्हटलं तर अशाप्रकारे कंचुकी किंवा चोळी असते त्यामुळे शोभे शोभेदार असेल त्याला जाळीदार गोंडे लावलेले असतात त्याला काही मणी लावलेले असतात आणि मग कमरेपासून खाली जर पाहिलं तर ते पूर्ण घागरा असा एक तो पोषाख असले तर पुरुषांमध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारचं फारसं दिसत नाही पण ते सर्वसामान्य दिसतात पण हे वैशिष्ट्यपूर्ण पोशाख पाहिल्याबरोबर तो कोण आहे बंजारा आहे शेतकरी आहे की माडीया आहे की गोंड आहे हे सहज आपल्याला ओळखत आहे जैन समाज तर पारंपरिक पद्धतीने त्यांची साडीचे नेसणे की साडी गुंडाळण्यासोबती उलटा पदर पुरुषांमध्ये शेरवाणी आणि आपण काय म्हणून पायजमा अशा पोशाख इथे पाहिल्या जातात आहे आणि या सांस्कृतिक अशी संस्कृती त्या त्या भागात त्या समुदायामध्ये जपली जात आहे